लहानपणी जसं आम्ही गणेश उत्सवमध्ये डांस करायचो तसंच आता आम्ही थोडं मोठं झाल्यावर आमच्या छोट्या वयाच्या पोरांना डांस शिकवतो तेव्हा पण खूप फनी इनजॉयमेंट असते काही लोकं खूप मस्ती करतात पण आपल्याला ते सहन करून त्यांना डांस शिकवायचाच असतो कसा ना कसा खूप त्रास देतात ते काही काही पोरं वगैरे मस्ती करतात पण तरी आपल्याला राग साइडला ठेवून त्यांच्याकडून डांस करून घ्यावा लागतो मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सगळे लहान लहान पोरांना ग्रुप बनवून डांस शिकवायचो आमच्या बिल्डिंगमध्येच खूप मज्जा यायची रोज आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि गणपतीच्या दिवशी ते डांस कॉम्पिडीशन असतात तेव्हा स्टेजवर डांस करायला सगळ्यांचे बरोबर काही काही पोरं छोटी लहान पोरं घाबरतात देखील स्टेजवर लोकं गर्दी बघून कारण का ती खूप छोटी पण असतात काही काही लोकं खूप नीट करतात मस्त करतात काही काही लोकं फर्स्ट प्राइस सेकंड प्राइसदेखील जिंकतात खूप भारी वाटतं शिकवायला